आता बघायला गेलं तर आम्हाला माहीत असलेले एक किरकोळ बाजार आता बघायला गेलं तर मुंबईला एक बाजार भरतो तो किरकोळ नाही म्हणता येणार तो खूप मोठा बाजार आहे आणि खूप चांगला बाजार आहे आताच बघायला गेलं तर आम्ही सिन्नर तालुक्यात राहतो सिन्नर तालुक्यात आमचा एक छोटा बाजार भरतो तिथं प्रत्येक प्रगत पद्धतीचे एक गोष्टी येतात आम्ही नांदूर शिंगोटेला त्यात किराणा असतो भाजीपाला असतो तुम्हाला वेगवेगळे प्रकारच्या गोष्टी असतात कपडेलत्ते सगळे असतात तिथं आता दुसरा कुठं क्वेशन झाला अलीकडच्या काळात वर्षामध्ये किराण्या अलीकडच्या काळात वर्षामध्ये किराण्याच्या आणि भाजीपाल्याच्या किमतीत कितपत बदल झाले आहेत भरपूर बदल झाले आता आत्ता बघायला गेलं तर मागच्या काळामध्ये तेल पिशवी फक्त आणि फक्त शंभर रुपयाला होती आता बघायला गेलं तर एकशे पन्नास रुपयाला एकशे चाळीस रुपयाला तेल पिशवी झालेली आहे अशा पद्धतीने भद भरपूर बदल झाले आहे जसे भाजीपाल्यात बघायला गेलं तर भाजीपाल्यात असे किरकोळ बदल होत नाही का पहिली भाजी दहा रुपयालाच मिळत होती मेथीची आत्ताही पण तेवढ्यालाच मिळते कांद्याची बाजार तितकेसे असे बदल बरेचसे झालेले नाही भाजीपाल्याच्या बाबतीत आता ऑनलाईनबद्दल आमचे असे मत आहे का ऑनलाईन पद्धती चांगली आहे खरं चांगली पद्धती आहे खरेदी विक्रीच्या बाबतीत पण जे कोणी इज्य अनइज्युकेटेड पीपल आहे त्यांना ह्या गोष्टी जमत नाही पहिली गोष्ट हे लक्षात घेतणे गरजेचं आहे आपल्याला ह्या गोष्टी त्यांना जमल्या नाही ना तर खूप गडबड होऊन जाते सगळी आणि मग एखाद्याकडून वाढीव पैसे जातात एखाद्याकडून कमी पैसे जातात आणि ते मग वेगवेगळे प्रकार नेटवर्क विषय असतील गरिबांकडे मोबाईल नाही आहे पॉवर्टी आपल्या देशात भरपूर आहे अशा भरपूर पद्धती या असे भरपूर सेक्टर्स याच्यावर इम्पॅक्ट करतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे आपण असं मला वाटतं